भारतातील मुख्य धार्मिक क्षेत्र पंढरपूर आहे आणि आम्ही पैदलवारी जात असतो गावातून दिंडी काढतो आळंदीतून दिंडी का निघतात निघतात असे आम्ही पैदलवारी जात असतो गाणे म्हणत अभंग म्हणत गवळणी म्हणत आनंद नाचत गाचत आम्ही जात असतो पंढरपूरला आणि तिथे पण छान दर्शन होते वाटेनं पणं खूप खाण्याची पिण्याची अंघोळीची खूप सोय होते खायला तर कधीच काहीच कमी पडत नाही आणि एक औंढयानागनाथसुद्धा आहे तिथले पण दर्शन छान होते आणि जेजुरीचा खंडोबाराया आहे तेथील पण दर्शन होते आणि तुळजापूरची भवानी एक आमची आहे दैवत आहे ते